मला तीन बहिणी आहेत त्यातली एक बहीण आहे ती माझ्यासारखी थोडीफार म्हणावी लागेल कारण ती पण भरपूर संवेदनशील आहे कुणालाही रडताना बघून किंवा सिनेमामधे पण एखादं दृश्य आलं तर तिच्यापण डोळ्यातून पाणी येतं सर्वांना प्रेम सर्वांवर प्रेम करणारी अशी आहे दुसरी बहीण पण तशीच आहे पण तिचा स्वभाव थोडा वेगळा आहे थोडी रागीट स्वभावाची आहे आणि म्हणजे आपल्या मनाला जे येईल ते करूनच सोडते तसा माझा स्वभाव नाही तर थोडंफार म्हणजे फरकाने आम्ही काही गोष्टी माझ्यासारख्या आहे तर काही त्यांच्या वेगळ्या आहेत असा बदल आहे तिघांमधे पण